मी राजेश्री डोंगरे बोलत आहे आम्हाला वर्धेला मक मगर संग्रहालय बघायला जायचं होतं आम्ही सेलूला राहतो आम्ही सात आठ जणं आहे पण भाडं खूप जास्त होती तुम्ही सांगितलं ठीक आहे ना हां हां वाय नंबर चार गुजरी चौकमध्ये या सकाळी हो उद्या सकाळी तिथे वस्तू कायमच्या काय राहतील

टॅक्सी बुकिंग करायची किती रुपये घेता ठीक आहे ना सकाळी आठ नऊ वाजता या